आमच्या क्षेत्रात म्हणजे अकोला जिल्ह्यात पर्यटकांना लाभ घेण्यासारख्या खूप गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्या त्यांना किफायतशीरही आहेत आणि त्यांचा विश्वास तुटणार नाही अशा गोष्टीपण इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण इथल्या इथल्या लोकांची ही टेंडन्सी नाही आहे कि बा बाहेरचे आलेले आहेत आणि आपण यांच्याकडून जास्त पैसे काढायला हवेत या गोष्टी आमच्याकडे बिलकुल नाही आहेत त्यामुळे पर्यटकांनी बिनधास्तपणे आप इथे येऊन सगळ्या गोष्टीचा वापर ते करू शकतात त्यांना वाहतुकीची सुविधा जशी की राज्यपरिवहनच्या बसेस आहेत टॅक्सीपण आहेत ऑटोरिक्षापण आहेत आणि जी पारंपरिक वाहने जे आम्ही चालवतो ते पण इथे त्यांना उपलब्ध होऊ शकतात झालं आणि राज्यपरिवहनच्या बसेस म्हणजे ह्या सरकारी बसेस असल्यामुळे त्यामध्ये पैशाच्या कोणत्याच गोष्टीची त्यांची हानी होणार नाहीये जेवढे ते बसचे टीकीट राहणार आहे त्यांना तेवढीच ते पे करावं लागणार आहे त्यामुळे यांच्यात त्यांचं फसवणूक होणार नाहीये ते या गोष्टीत बिलकुल सेफ राहू शकतात आणि राहलं टॅक्सीचं तर टॅक्सीपण इथे उपलब्ध आहे टॅक्सीमध्ये पण राज्यपरिवहन बसेसच्यापेक्षा जास्त भाडे राहू शकते कारण या प्रायव्हेट असतात टॅक्सी त्यामुळे इथे पेमेंट थोडे जास्त करावं लागणार आहे या गोष्टीपण तुम्हाला इथं उपलब्ध होऊ शकतात ऑटोरिक्षापण आहे ऑटोरिक्षापण हे कुठेपण कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात आणि याचेपण पेमेंट ही ठरलेली आहे ती कमी किंवा जास्त ती करून करू शकत नाही त्यामुळे इथे तुमचं विश्वासघात होऊ शकत नाही आणि पारंपरिक वाहनेपण तुम्ही इथे रेंटनी घेऊ शकता तुम्ही तुमचे स्वतःचे पेट्रोल टाकून त्यामध्ये तुम्ही प्रवास करू शकता अशा गोष्टी तुम्हाला या क्षेत्रात उपलब्ध होणार आहे आणि टॅक्सीला आणि ऑटोरिक्षाला मीटर लागल्यामुळे तुमची फसवणूक अजिबातच होणार नाहीये याची तुम्ही काळजी घ्यायला हवी आणि वाहतूक सुविधा या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतातच फक्त त्याचा आपल्याला व्यवस्थित लाभ घ्यावा आणि विश्वास ठेवूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला हव्यात कारण इथे आपल्या इथे विश्वास तुमचा तुटणार किंवा तुम्हाला विश्वासघात बसणार अशा गोष्टी होणार नाही आहे याबद्दल तुम्ही निष्काळजी राहू शकता